जसें की धाव धावल्यामुळे आपलं वजन पण कमी होतात थोडं शरीराला शरीराला पण थोडं हलकीपणा येतात व्यायाम केल्याने पण थोडंसं हलकीपणा येतात वजन कमी होतात आणि जेणेकरून आपण सकाळी मॉर्निंगला आणि इविनिंग सॉरी सकाळी आणि सायंकाळी जाणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला छान वाटतात फ्रेश फ्रेश वाटतात आणि वजन वजन कमी करण्यासाठी आपण बाकी काहीपण व्यायाम करणे धावणे त्यामुळे आपण आपल्याला हलकेपणा येतात पाय चांगले राहतात शरीर चांगलं राहतात आणि बाकी बाकी बस